हं तुम अं नमस्ते मॅडम हां अं मॅडम मी असं ऐकलं आहे की तुमच्या शाळेमधे एक जागा खाली आहे हा तर मला त्याच्यासाठी ॲप्लिकेशन द्यायचं होतं मॅडम

एम ए बी एड आहे मॅडम मी इंग्लिश लिटरेचरमधे अं मी सहकार विद्यामंदिरच्याच ब्रांचला होते मॅडम

मग अं नै माझ्या हसबंडचं ट्रान्सफर झालीय बुलढाण्यामधे पहिले आम्ही जळगावला होतो आता जळगावावरून इथे ट्रान्सफर झाली आहे त्याच्यामुळे मग मला इथे यायचं आहे आधी अं शाळा ज जॉइन करायची आहे हो हो

बरं बरं

चालेल चालेल ठीक चालेल चालेल चालेल मी मी तयार आहे आणि जो काही प्रात्यक्षिक वगैरे जे होतील समजा तर त्याच्यासाठी पण मी तयार आहे मॅडम तर मग तुम्ही अं कॉल केला की मग मी येऊन जाईन सॅलरीचं अ हं काय आहे माझं एक्सपेक्टेशन नियर अबाऊट बुवा अं थर्टी प्लस असलं पाहिजे

बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठेवते बरं बरं ठीक आहे धन्यवाद मॅडम हो